मी माझ्या पात्रामध्ये कविता लिहिते आणखी माझे पात्रं असे आहेत क कविता लिहायच्या आधी मी कवितेशी जे सगळे म्हणजे अक्षरं आहेत ते मी माझ्या माईंडमध्ये आणते मग मी त्यांना पूर्णपणे समजून घेते त्यांच्या म मनमधलं काय आहे ते त्याच्यामध्ये काय आलं पाहिजे सर्व मी ते सगळं जाणून घेते म्हणजे डोक्यामध्ये भरून घेते आणि समाज समाजाविषयी आणि मानवाविषयीच्या खऱ्या भ्रामक मी समोरच्या व्यक्तीला अगोदर त्यांच्यासोबत बोलते त्यांचे विचार बघते त्य त्यांना सगळं त्यांच्याबद्दल जानकारी काढते त्याच्यानंतर मग मी त्यांच्या याच्यावरती कविता लिहिते आणखी त्यांना सगळं जाणण्याच्या नंतरच मी त्यांच्यावरती कविता लिहिते